होय मी राज्याच्या बाहेर गेलेलो आहे आणि ते म्हणजे उत्तर प्रदेशला मी गेलो होतो तिथे अयोध्या हे आमच्या धर्मातील एक चांगले स्थळ आहे ते शरयू नदीच्या काठी वसलेले आहे व तिथे जाण्याचे कारण असे होते की आमच्या धर्मातील चांगले पवित्र रामजन्मभूमीचं जन्मस्थान आहे आणि जीवनात एकदा तरी अयोध्येला जायची इच्छा असतेच आणि ते होतेच त्यामुळे मी तेथे गेलो होतो आणि अत्यंत चांगलं प्रेक्षणीय आणि स्थळ आहे आणि तिथं दर्शनसुद्धा घेतलं हेच माझ्या प्रवासाचे कारण होते